मी गेल्या काही दिवसापासून पोलीस भरतीची तयारी करीत आहे माझं स्वप्न आहे भावी पोलीस बनायचं आणि त्यासाठी मी खूप प्रयत्न करीत आहे कारण माझा जो कोच आहे तो आम्हाला शिकवतो पण आणि स्वतः प्रॅक्टिस पण करतो तर त्याच्याकडे बघून मला खूप प्रोत्साहन मिळते आणि हेच प्रोत्साहन मला माझ्या ध्येयाकडे घेऊन जाण्यास मदत करते